माझं नाव ऐश्वर्या मी तुमच्या येत्या अठ्ठावीस तारखेला तुमच्या विमानाने प्रवास करणार आहे तर मला असं जाणून घ्यायचं होतं की माझ्या उड्डाणादरम्यान माझं जे सामान असेल त्याच्या सुरक्षिततेबद्दल तुमच्या काय म्हणजे तुम्ही कसल्या प्रकारच्या सुरक्षा ब प्रदान करता एका कस्टमरला तर त्यामध्ये मला असं वाटत होतं की म्हणजे माझं सामान एखाद्या वेळी हरवलं किंवा काही त्याच्याबद्दल म्हणजे त्याचं खराब झालं तर त्याची जबाबदारी काय कोणाची असते किंवा त्या सामानासाठी तुम्ही काय प्रकारचे संरक्षण मला देऊ शकता किंवा असं पण एखाद्या वेळी होऊ शकतं की माझं सामान एखाद्या सोबत बदली झाला आहे किंवा असा कुठला प्रकार जर माझ्या सामानासोबत घडला तर त्याबद्दल तुम्ही काय करणार किंवा त्यासाठी म्हणजे म मला एखाद्या वेळी जर प्र त्रास झाला तर मी कोणाशी चौकशी करायची किंवा काय माझ्या पुढच्या काय प्रक्रिया मला कराव्या लागतील याची मला माहिती जाणून घ्यायची होती परत जर म्हणजे त्यासाठी कुठला विमा असतो किंवा सामानासाठी मला माझ्या सामानाची संरक्षण करण्यासाठी जर कुठला विमा वगैरे असेल किंवा त्याच्या म्हणजे तुमच्याकडून काय त्याच्यावरती ॲक्शन म्हणजे तुम्ही घेणार ह्याबद्दल मला जरा माहिती द्याल का आणि त्या म्हणजे मला अशी तुमच्याकडून हमी हवी आहे की त्या सामानाला जास्त प्रकारची इज कुठल्या प्रकारची इजा होणार नाही कारण मला एक खूप मौल्यवान गोष्ट इथून एक दुसऱ्या जागी न्यायची आहे ज्या ज्याला जर काही इजा झाली तर ते मला म्हणजे खूप महाग पडेल किंवा परवडणार नाही आणि ह्यासाठी जर तुमच्याकडून काही एखादी उपायोजना असेल किंवा तुम्ही काय त्याबद्दल करू शकता याची मला माहिती हवी आहे तर ती कृपया तुम्ही मला द्यावी अशी माझी अपेक्षा आहे